अगं ऐक ना गं मला ना बाहेर कुठेतरी फिरायला जायची इच्छा आहे झालं आता संसाराचा गाडा रेटता रेटता साठ वर्ष झाले कंटाळली आता स्वतःसाठी जरा जगावंसं वाटतं आहे तर बाहेर देशात जायचं आहे मला ना सिंगापूरला जायचं आहे तर त्यासाठी मला पासपोर्ट काढावं लागेल ना मग मला काय करावं लागेल मला तर हे डॉक्युमेंट वगैरे हे काय कळत नाही कधी केलेलं नाही ना मी तू जाऊन आली आहे तर तू काय काय सबमिट केलं काय काय लागतं आधार कार्ड लागतं का अच्छा रेशनिंग कार्ड वोटिंग आय डी आणि लाईट बिल ओके आणि अजून ड्रायविंग लायसन आणि एन ओ सी पण लागते ना ओके ओके मग ते एन ओ सी करायला आपल्याला जावं लागतं का पोलिस स्टेशनला कधी गेली नाही पोलिस स्टेशनला अजून अच्छा अच्छा असं काय नसतं का नॉर्मली जाऊन यायचं अच्छा आणि मग हे सगळं केल्यानंतर मला काय करावं लागतं अजून कुठे जावं लागतं अच्छा ओके ओके एखादा एजंट वगैरे बघून तो आपल्याला सहायता करू शकतो ना असतात ना पासपोर्ट वगैरे काढणारे एजंट ओके ओके ठीक आहे ठीक आहे अच्छा मग तुझा अनुभव कसा होता ह्या सगळ्या प्रक्रियेतून जाताना तिथे आपल्याला आपल्या वयानुसार जरा सहकार्य करतात ना भीतीचं काय कारण नाही ना ओके ओके ठीक आहे ठीक आहे बघते बघते तू दे मला त्या एजंटचा नंबर दे मग मी त्याच्याशी संपर्क करून सांगते ठीक आहे ठीक आहे थँक्यू